हॅलो हॅलो हॅलो हां नमस्कार हां मला महाराष्ट्राचे काही ठिकाणं बघायचे आहेत तर तुम्ही तिथली माहिती सांगाल का

तर आम्हाला दोन दिवसच पाहिजे ठिकाणं बघायचे तिथली माहिती व्यवस्थित सांग सांगता आली पाहिजे

हां चालतंय मग उद्या येईन मग हां जेवण खाणे जेवन खाण्याची सोय राहण्याची हां हां ठीक आहे हां हां

हो ठीक आहे हां ठीऊ का